माझ्या गावात दरवर्षी चैत्र महिन्यात ग्रामदेवतेची जत्रा भरते आम्ही लहान लहानपणी त्या जत्रेत खूप मजा करायचो खूप फिरायचो आमच्यासाठी एक मोठा सण असायचा जत्रा म्हणजेच आम्ही सकाळी लवकर उठायचं दुपारी महाप्रसादाच्या वेळेस आणि संध्याकाळी खेळ बघण्यासाठी तिथं जाऊन थांबायचा झुला चित्रपट आणि विविध दुकाने फळांची फुलांची शोच्या वस्तूंची खेळणीची इतके काही दुकानं असायचे की अफाट आणि आम्ही ते सगळे फिरून बघायचे मी आणि माझे मित्र तासन तास तिथं खेळत बसायचं फुग्याची दुकानं भेळ गजरे आणि लाकडी खेळणी खरेदी करण्यात मजा यायची आठवण अजूनही मनात ताजी आहे असं वाटतं की आजच आपण जत्रेतच आहो त्या जत्रेच्या त्या दिवसांची आठवण म्हणजेच माझ्या लहानपणीची अविभज्य भाग आहे